दिवाळी दिवाळी दिवाळीमध्ये घराची साफसफाई करणे केर का केरकचरा काढून बाहेर फेकणे आणि घर स्वच्छ करणे आणि दिवाळीला फटाके फोडणे फुलझड्या फोडणे लहान मुलांसाठी कपडे घेणे मोठ्यांसाठी कपडे घेणे हे सगळं दिवाळीमध्ये करत असतात आणि होळीमध्ये होळीच्या दिवशी होलिका दहन करणे आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असल्या कारणाने सगळेजणं होळीचा कलर खेळतात आणि होळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन गोडधोड खातात आणि दिवाळी दसरा दसऱ्याच्या दिवशी पळसाच्या पानाची सोनं सगळ्यांना देऊन सगळे एकत्र येतात आणि पळसाची पानं प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सोनं म्हणून दिले जातात